हॅलो हां नमस्कार हो मी निसर्ग फ्लोरिस्ट आमच्या ग्रुप आहे निसर्ग फ्लोरिस्ट नावाचा आपला परिचय कळेल का बरं

बरं बरं हो खरं आहे

जरूर जरूर

बरं बरं

हो करू ना हो हो हो

बरं बरं बरोबर बरं बरं हो हो पहिलं म्हणजे धन्यवाद तुम्ही निसर्ग फ्लोरिस्टला संपर्क केला आहेत आणि पूजा मॅडम तुमची इवेंट मॅनेजमेंट कंपनी जे वेडिंगच्या बाबतीमध्ये करते आहे तर खूप नाव ऐकलं आहे आणि तुम्ही मुबलक माहिती आत्ता दिली आहे ती एक म्हणजे तिच्या आवडीचे मुलीचे रंग त्या पध्दतीची फुलं डोळ्यासमोर माझ्या येत आहेत खरंच सोबर हवं आहे अतिशय जॅझी पण नको आहे तर मला यासाठी एक फक्त प्रश्न विचारायचा होता की बजेट किती असेल अंदाजे म्हणजे कसं आहे की जर का जांभळ्या रंगांची फुलं म्हटली तर त्यातली खूप आम्ही न्यूझीलंडमधनं इम्पोर्ट करतो आणि त्याची जरा प्राईज जास्ती आहे तर जरा एक अंदाजे बज बजेट द्याल का ठीक ठीक ठीक

हो हो खरं आहे हो चालेल मला मला असं वाटतं की एकतर आपण तिच्या आवडीचा जो जांभळा रंग आहे त्यासाठी जी काही फुलं आहे या बजेट पैकी एक वीस टक्के रक्कम मी इंपोर्टेड फुलांना वापरेल कारण त्याचं लाईफ चांगलं असतं आम्ही आदल्या दिवशी ती सजवू आणि मुलीचं नाव जर का मला कळलं तर तिचं अल्फाबेट पहिलं इंग्रजी अल्फाबेटने आम्ही ते त्या फुलानी सजवू स्टेजच्या मागे जिथे वधू आणि वर बसतील ते तसंच त्या दोघांचं जेव्हा वाङ्निश्चय झाला असेलच परंतु एक विधी लग्नामध्ये असतो मंगळसूत्राच्या आधी आणि मंगळसूत्रानंतर तेव्हा देखील एकमेकाला ते फुलं देऊ शकतील आवडीची फुलं एक प्रेमाचं प्रतीक म्हणून तर ते आपण एक गुडघ्यावर टेकून असं एक आपल्या पद्धतीने करूया म्हणजे जॅझी पण नको पण तो एक फोटो मेमरी राहील आणि जे तुमच्याकडे पाहुणे येतील त्या पाहुण्यांना आपण इंडियन चांगलं सिंगल गुलाबाचं फुल छान सिंगल बुकेमध्ये ठेऊन प्रत्येकाला देऊ आणि जेव्हा मुहूर्त हो जेव्हा मुहूर्त लागेल तेंव्हा आ आम्हाला असं वाटतं आहे की तेच तांदूळ आपण जे वधू वरांवरती वाहतो तर ते फुकट जाण्यापेक्षा आपण जे तर एखाद्या संस्थेला किंवा गरीबाना दान करू आणि आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्या देऊ आणि त्या पाकळ्यानी कुर्यात सदा मंगलम असं ते शुभमंगल सावधानच्या वेळी वाहावे तर असं आपण जर का केलं आणि शेवटी जेव्हा त्यांची वरात निघेल तेव्हा आपण त्या फुलांच्या गालिच्यावरनं त्यांना रेड कार्पेटसारखं जाऊ दे आणि हे मी तुमच्या सत्तरच्या बजेटमध्ये नक्की बसते हो हो नक्की हो हो नाही नक्कीच आमच्यासाठी ग्राहकच आमचा देव आहे नक्की आपण भेटूया आणि निश्चीत करुया हं ओके धन्यवाद धन्यवाद